अगोदरच्या काळामध्ये लावणी कथ्थक यासारखे अनेक नृत्याचे प्रकार होते नृत्य म्हणजे काय की आपल्यामध्ये असलेले कला किंवा आपल्यामध्ये असलेले गुण आपण दुसऱ्यांसमोर मांडणे तसेच दुसऱ्यांकडून आपल्या त्या गोष्टीसाठी वाव मिळणे प्रोत्साहन मिळणे व आपल्या अंगी असलेले अनेक गुण आपण सर्वांसमोर मांडू शकतो तसेच दाखवू शकतो असे मला वाटते पण आपण पारंपारिक लावणी कथ्थक यासारखे अनेक

नृत्य विसरत चाललो आहे जसं की आपण लावणी आताच्या काळामध्ये पाहायला मिळत नाही आत्ताच्या काळामध्ये फक्त म्युझिक मोठमोठ्याने डी जे व संगीत ऐकायला मिळतात आताच्या काळा गाण्यांना काही सुद्धा ताळमेळ नसतो तसे अगोदरच्या काळामध्ये लावणी असेल तरी त्याला सूर ताल लय या सर्व गोष्टी होत्या त्यामुळे नृत्य करायला मजा येत होती पण आताच्या काळामध्ये हिप हॉप हे डान्स करण्यात तसेच वेगवेगळे साँग ऐकून आपल्याला प्रेरणा येत नाही तसेच आपली आपल्याला गुण दाखवता येत नाहीत असे मला वाटते पण या सर्वांमध्ये आपण लावणी कथ्थक हे विसरत चाललो आहे त्यामुळे मला असे वाटते की आपण ही माग मागच्यापासून चालत आलेली ही लावणी आपण जतन केली पाहिजे याला आपण जपलं पाहिजे आपण यात्रेमध्ये पहिल्यांदा लावणी ठेवत होतो पण आत्ताच्या काळामध्ये यात्रेमध्ये सर्वजण मुवीला मूवीला जातात म्हणजेच काय की आपण लावणी या गोष्टींना उदाहरणार्थ लावणी या गोष्टींना आपण विसरत चाललो आहे तसं न करता मला असं वाटतं की आपल्यानंतरच्या पिढीला सुद्धा समजलं पाहिजे की मनोरंजन कशातून होतं नृत्य म्हणजे काय व लावणी म्हणजे काय ह्याचं त्यांनाही महत्त्व पटलं पाहिजे नृत्य म्हणजे फक्त नृत्य नसतं तर त्यातून आपल्याला बरेचसे मनोरंजन होते आपल्या मनाला आलेला थकवा दूर करू शकतो व समाजामध्ये व लोकांमध्ये असलेले भांडण मिटू शकते असे मला वाटते त्यामुळे आपला चालत आलेली जी लावणी आहे किंवा अनेक नृत्य आहेत ते आपण जपले पाहिजेत त्यांचं जतन केलं पाहिजे व आपल्या पुढच्या पिढीला त्याचे महत्त्व आपण सांगितले पाहिजे असे मला वाटते